हो हस्तकला ही कला आता महाराष्ट्रात सगळीकडे फेमस झाली आहे मी पण हस्तकला बनवते हस्तकलेमध्ये मी बॅग बनवते क्रोशेटच्या बॅग बनवते आणि विकते तशाच बाहेर गावी खादीच्या साड्या कोल्हापूरची चप चप्पल गुजरातची चनियाचोळी राजस्तानची चप्पल हे खूप फेमस झाले आहे आणि बाहेरगावी खादीच्या साड्यासाठी खूप प्राधान्य आहे राज तिकडच्या राण्या पण खूप साड्या म्हणजे विकत घेतात खादीच्या हे खूप फेमस झाले आहे अशा विविध सामास् वस्तू हस्तकलेने आपण बनवू शकतो बाहेरगावी तर खूप हातानी बनवलेल्या वस्तू तर खूप विकतात म्हणजे खूप बनवतात विकत घेतात खूप म्हणजे त्याच्यासाठी प्राधान्य दिले आहे अशी हस्तकला ही कला खूप फेमस झाली आहे जगभरात अशी हस्तकला वस्तू आपण पण घरी बनवून विकले पाहिजे आपल्याला पण ही कला यायला पाहिजे